चित्र काढण्याच्या मा चित्र काढायची माझी प्रक्रिया अशी असते की पहिला मी पेज बॉर्डर करते पेज बॉर्डर मी एक सेंटीमीटरची माझी ही पेज बॉर्डर असते पेज बॉर्डर केल्यानंतर मी माझं एका कोपऱ्यात नाव लिहिते नाव लिहिल्यानंतर मग मी माझं चित्र काढायला सुरू करते सर्वात प्रथम जो मेन थीम आहे तो मी काढते समजा एखादं चित्रात मला डोंगर काढायचं असेल तर मी ते डोंगर काढून घेते नंतर मला त्या डोंगरामध्ये नदी दाखवायची असेल तर मग मी नदी काढते असं मी माझं चित्र पूर्ण करते चित्र काढताना कधीकधी मी ऑनलाईन चित्र बघते मोबाईल किंवा मोबाईलवरून गुगलवर जाते व गुगलमधले गुगलवर टाकते की सीनरी सीनरी पिच्चर्स मग मला सीनरी पिच्चर्सचे भरपूर इमेजेस येतात ते मी त्यातली एखादी इमेज सिलेक्ट करते आणि चित्र काढते कधी कधी चित्र मी माझ्या मनानेही काढते जर मला एखाद्याचं स्केच काढायचं असेल माझ्या डोक्यात जर स्केच काढायचं विचार असेल एक्स वाय झेड माणसाचं किंवा एका पक्षाचं तर मी ते ऑनलाईन काढते कारण की ऑनलाईनवर भरपूर असं वेगवेगळ्या पक्षांचे चित्र मिळतं तर मी त्यातली एखादी इमेज सिलेक्ट करते आणि चित्र काढते चित्र काढताना सुरुवात मी जसं सांगितलं की एक सेंटीमीटर बॉर्डर होऊन करते चित्र काढताना मी नेहमी काळजी घेते की ते पान खराब होऊ नाही रंगसंगती माझी व्यवस्थित यावी जास्ती जास्त मी सीनरी म्हणजेच नैसर्गिक चित्र काढते कारण की मला निसर्गासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतो मागच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात मी एक चित्र काढलं आहे ते चित्र असं आहे की डोंगर आहे डोंगरात नदी आहे आणि संध्याकाळ होत आहे संध्याकाळ होत आहे आणि जी म्हणजे माझं चित्राचा विचार किंवा त्या चित्रातून असं कळतं की ते एक गाव आहे आणि गावात संध्याकाळी माणसं काय करतात तर मी हे वर्णन केलं आहे तर संध्याकाळ होत आहे मी एक डोंगर दाखवली आहे नदी दाखवली आहे चिम म्हणजे जे पक्षी आहेत ते त्यांच्या घरट्याकडे चालल्यात असे दाखवत आहे गावातली माणसं संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा लावतात तेही दे तेही दाखवलं आहे आणि जे कामावरून आलेले असतात ते आपल्या आपल्या घरी जात असतात तेही दाखवलं आहे थोड्या मी गाय किंवा असे जे पाळीव प्राणी आहेत तेही दाखवलं आहे कारण की गावाकडं पाळीव प्राण्यांना खूप महत्त्व असतं जर पाळीव पाळीव प्राणी हेही शेतात काम करून आपल्या आपल्या घरी चालले आहेत चालले आहेत हे दाखवलं आहेत लहान मुलं आपल्या अंगणात खेळत आहेत हेही दाखवलं आहे